हॅलो अपर्णा आहे ना आता माझा मुलगा ना म्हणजे अडीच वर्षाचा झाला आहे तर मला त्याला शा स्कूलमध्ये टाकायचं होतं तर मग आपल्या इथे कुठली स्कूल चांगली आहे त्याला एल के जीला टाकायचं आहे मला

कुठलं आहे चांगलं म्हणजे एस एस सी बोर्ड का एस एस सी एस एस सी बोर्ड चांगलं सी बी एस सी बोर्ड कोणतं बोर्ड चांगलं म्हणजे त्यादृष्टीने तसं शाळेत टाकलेलं बरं ना आहे नाही एसं कारण की नंतर का कसं दहावीनंतर सगळं सेमच आहे ना त्यामुळं उगाच सी बी एस सी ह्या सगळ्याला फीज खूप जास्त आणि मग ते तू आता बोलवती पौगो आणि हे त्याला डोनेशन काही भरावं लागतं काय डोनेशन आणि हे फी किती आहे वर्षाची म्हणजे आपल्या वरती आहे की आपण म्हणजे वीस वीस हजारामध्ये पु बुक्स वगैरे पण आणि युनिफॉम आपण घ्यायचा की ते आपल्याला घेऊन देणार खोल न पण म्हणजे ते बिल्डिंगमध्ये आहे कसं आहे गं आं म्हणजे कुठे एक रेसि शॉप आहे हां

ठाण्याला कुठे आहे गं ओके आणि मग म्हणजे तू तू तुमच्या तुझ्या मुलांपैकी कोणाला घातलं आहेस का तिथे शाळेत हो ओ आहे म्हणजे त्यांना लंच लंच मिळतो की स्नॅक्स देतात असं

आणि अजून एक मला विचारायचं होतं की मुलांना म्हणजे हां पिकनिक तेच विचारायचं होतं आणि ॲन्युअल डे वगैरे काही सेलिब्रेट करतात का गं आणि आपले आपले बघ द सण पण सेलिब्रेट होतात का सगळे फेस्टिवल कारण की ते मुलांना समजलं पाहिजे ना आणि क्ल क्लासरूम मध्ये म्हणजे कसं ए सी आहे की फॅन्स आहेत गं

ठीक आहे मला फक्त ॲडमिशन्नची प्रोसेस काय आहे सांग ना आणि ॲडमिशन फॉन कधी मिळतील ओके ठीक आहे आणि थँक्यू